नमस्कार ॲडवट ॲव ॲडोकेट मॅम मला मला तुमचा नंबर एका मैत्रिणीने दिला होता मला एका केसबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं टाईम आहे का तुमच्याकडे हां काल ना मला एक मेसेज आला माझं नाही का बँक अकाउंट हॅक झालं आहे दीड लाख अमाऊंट होती मॅडम अकाउंटमध्ये ती सगळी गेली आहे महाराष्ट्र बँक अचानकच झालं मॅम मला काही अंदाज नाही त्याबद्दल अकाऊंट नंबरचा फोटो मी तुम्हाला सेंड करू शकते कॉल वगैरे तर नाही आला पण मी काल एक लिंक ओपन केली होती त्याच्यानंतर ती लिंक ओपन झाली आणि आपोआप बंद झाली काय आलंच नाही परत पुढचं हा त्याबद्दलच मग तुमच्याशी बोलायचं तर मी काय करू शकते हा तुमचा पत्ता नाही माहीत हो हां काही डॉक्युमेंट्स वगैरे लागतील का त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स वगैरे लागतील का काही

हो पण मला याच्यासाठी आधी मला याच्यासाठी आधी पुलिस स्टेशनमधली एफ आय आर आणावं लागेल ना तुम्ही हो ते पण करते मॅम पण तुम्ही माझ्यासोबत येशाल का पोलिस स्टेशनमध्ये हो ठीक ठीक आहे मॅम